जर मला जगामध्ये कुठेही जर फिरायचं असेल तर मी बौद्धगया या ठिकाणी म्हणजे फिरायला जाणार कारण जिथं म्हणजे शांतीच्या दूत म्हणजे जिथं माणसाला म्हणजे शांतता आणि मनाला चांगल्या प्रकारे म्हणजे बुद्धाचे तत्वज्ञान जिथं म्हणजे आपल्याला माहीत पडतात किंवा आपल्याला अनुभूती येते हां तसं एक क्षण एका दिवसाला बदलू शकतो तसं एक दिवस एका आयुष्याला बदलू शकतो एक आयुष्य अवघ्या विश्वाला बदलून बदलून टाकू शकते अशी जी एक जी ताकद आहे ती ताकद ज्या ठिकाणी मिळते ते म्हणजे बौद्धगया आणि बौद्धगया या ठिकाणी मला असं दोन तीनदा जावं वाटतंय आणि तिथं फिरावं वाटतंय